मराठी भाषा ही आज विकसित भाषेमधली भाषा म्हणून समजली जाते तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपापल्यापरीने भाषा बोलली जाते किंबहुना मराठी भाषा अनेक उपभाषा आहेत मराठी भाषेचं भाषेला अभिजात भ भाषेचा दर्जा देण्याचं काम शासनताना वरती झालेलं आहे काळाबरोबर मराठी भाषा विकसित होत आहे असं मला लाभले आम्हांस भाग्य आम्ही बोलतो मराठी असं म्हणणारे आम्ही सगळेच खऱ्या अर्थानं भाग्यवान आहोत कारण मराठी भाषा फार समृद्ध भाषा कवी लेखक साहित्यिक यांनी मराठी भाषेला अत्युच्च स्थान प्राप्त करून दिलेले आहे असं म्हणायला हरकत नाही कारण साहि संत साहित्याबरोबरच अनेक वाङमयीन लिखाण कादंबऱ्या कथा चुटकुले त्याचबरोबर विविध प्रकारची नाटक एकांकिका या सर्वांमधून मराठी भाषा विकसित झालेली आपल्याला पाहायला मिळते आज मराठी भाषा संवर्धनाबरोबरच शासन स्तरावरती मराठी भाषा दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि खऱ्या अर्थानं त्याला उर्जितावस्था जिवंत ठेवण्याचं संवर्धन करण्याचं काम सर्वसामान्य लोकांनीसुद्धा केलेलं आहे आणि शासनानेसुद्धा मोठ्या प्रमाणात केल्यामुळे भाषा आज जिवंत आणि त्याचबरोबर उत्तम प्रकारे विकसित प प होते आहे असं आपल्या लक्षात येईल मराठी भाषा इतर भाषेच्या तुलनेत जरी कठीण वाटत असली तर त्यातले बारकावे किंवा त्यातला र रसात रसजं रसदारपणा जो आहे तो फार मोठा आहे असं आपल्या लक्षात येईल मराठी भाषा ही एक विकसित आणि उत्तम सर्वसमावेशक लोकांना सहज अनुभवता येणारी अशी ती भाषा आहे आणि ती आणि त्याचा मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे